हो मी पहिलाच जी वस्तू घेतली होती इलेक्ट्रॉनिक्समधून ती म्हणजे माझा सॅमसंगचा पहिला माझा सॅमसंगचा फोन मला अजूनही आठवते मी खूप साऱ्या ऑपलाईन दुकानामध्ये शॉप मोबाईल शॉपमध्ये जाऊन सुद्धा त्या मोबाईलची किंमत आहे ती मी चेक केली होती त्याचप्रमाणे मी ऑनलाईनसुद्धा पाहिले होते तर ऑनलाईन खूप चांगले चांगले ऑफर्स होते ते त्या मोबाईलवर अव्हेलेबल होते तर मी ज्यावेळेला ऑनलाईन मागवणार होते तर खूप सारे चांगले सुद्धा रिस्पॉन्स भेटले आणि खूप सारे चुकीचे सुद्धा रिस्पॉन्स आले होते की जर एखादी गोष्ट तुम्ही ऑनलाईन मागवली ती पण जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ती एकदमच तीच बरोबरच वस्तू तुम्हाला पाठवतील असं नाही म्हणजे की जर तुम्ही मोबाईल मागवलात तर ते तुम्हाला काहीतरी वेगळंच वस्तू आहे ते तुम्हाला पाठवून देणार असे खूप सारे मी रिव्ह्यू आहे ते ऐकलं होतं पाहिलेसुद्धा होते पण मी माझं पहिला जो सॅमसंगचा फोन होता तो मी ऑनलाईन मागवला होता मागवताना जे मी ओपनिंग करत होते तेव्हासुद्धा मला थोडी भीती होती की नक्की फोनच आला असेल ना काय झालं असेल कारण इतके सारे पैसे होते ते मी भरले होते आणि माझा पहिलाच इतका असा महागडी वस्तू होती जी मी मागवली होती तर मला खूप भीतीसुद्धा होती की बरोबरच येईल की नाही येणार पण खरोखर तो फोन खूप चांगला होता चांगला पद्धतीने अजूनसुद्धा तो माझ्याकडे आहे जो मी वापरतसुद्धा आहे तर त्याचे सगळे काही फोनचे फ्युचर होते तेसुद्धा एकदम खूप चांगल्या पद्धतीनेच अजूनही चालत आहेत तर मी तो पहिला माझा प्रोडक्ट होता तो मी मागवला होता तर खरंच खूप छान आला होता तो आणि मेन म्हणजे ऑनलाईन मागवलेला पण तो जसा मला ऑपलाईन भेटला असता तसाच मला तो भेटला सो मी खूप खुश आहे की मी पहिल्यांदा असं काहीतरी मागवलं आणि ऑनलाईन मागवलं पण माझा विश्वास आहे तो पूर्णपणे जे काही ऑनलाईन कंपनीजने मला पाठवलं होतं त्यांच्यावर होतं की त्यांनी मला पूर्ण विश्वासाने तो चांगल्या पद्धतीने मला तो माझ्याकडे पाठवून दिला होता सो मी खूप खुश होते तेव्हा